मी जिथे राहते तेथील ठिकाणांची पर्यटन स्थळे किंवा पर्यटन सुधारण्यासाठी मी सरकारला विनंती करेन की किंवा ग्रामपंचायतीला विनंती करेन किंवा सूचना करेन की येथील स्वच्छतेबाबत त्यांनी चौकशी केली पाहिजे स्वच्छता कशी इथे टिकून राहील ते पाहिलं पाहिजे किंवा पर्यटन स्थळावर आता मी अलिबाग ह्या ठिकाणी राहते तर येथील किनारपट्टी कशी स्वच्छ राहील बाहेरून येणारे पर्यटक समजा जर इकडे येऊन घाण करत असतील कचरा टाकत असतील तर तो कचरा किंवा ती घाण ही आपली नाही आहे पण साफ करणं हे काम आपलं आहे कारण की हे पर्यटन स्थळ आपलं आहे तर मग त्यासाठी त्यांनी काही गट नेमला पाहिजे किंवा ग्रामपंचायतीकडून त्यांनी काही माणसं नेमली पाहिजेत आणि ती स्वच्छतेसाठी त्यांची मोहीम राबवली पाहिजे किंवा आठवड्यातून एक दिवस आड करून त्यांनी तिथं स्वच्छता मोहीम राबवून तेथील स्वच्छता पाहिली पाहिजे दुसरी गोष्ट मी असं सांगेन की की किनारपट्टीवरील भागामध्ये किंवा मैदानी भागामध्ये झाडे वृक्षारोपण केलं पाहिजे झाडे लावली पाहिजेत त्यांची नीट देखभाल केली पाहिजे त्यामुळे आपलं पर्यटन स्थळ आणखी सुशोभित होईल त्यानंतर तेथे पाण्याची व्यवस्था केली पाहिजे झाडं म्हटल्यावर ती लावली आणि त्यांना सोडून दिलं असं नाही आहे त्यांना पाण्याचीही गरज पडणार त्यामुळे त्या झाडांची देखभाल करण्यासाठी त्यांनी काही माणसे नेमली पाहिजेत व त्यांची नीट देखभाल कशी होईल आणि ती लवकर झाडं लवकरात लवकर चांगली कशी उभी राहतील त्यांना फुलं फळं कशी दळवळतील हे पाहिलं पायजे अशा प्रकारे स्वच्छता आणि दुसरी गोष्ट हिरवळ कशी टिकून राहील हे यासाठी मी सूचना करेन